आजची तरुण पिढी ही फक्त नोकरी आणि व्यवसायाच्या मागे पळते आणि शेतीकडे ते फक्त पर्यायी उत्पन्न म्हणून बघतात परंतु तुम्ही जर शेतीबद्दल चांगला अभ्यास करून कमी उत्पादनात ऑरगॅनिक पद्धतीने शेती केलीत आणि तुम्ही स्वत कष्ट करण्याची तयारी दाखवली तर शेती हे ही नक्कीच तुम्हाला पुढे नेणारी गोष्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रात शेती काळी आई मानली जाते आणि म्हणजे एक ग्वाही आहे की ती काळी आई तुम्हाला कधीही उपाशी ठेवणार नाही कोविडसारखा काळ असेल अशावेळी संपूर्ण जगाचा पोशिंदा हा फक्त शेतकरी होता सर्वांची कामे सर्वांच्या नोकऱ्या बंद पडल्या असतील तरी शेतकरी मात्र कधीही थांबला नाही किंवा शेतकऱ्याच्या घरात कोणीही उपाशी राहणार नाही याची ग्वाही तो देऊ शकतो म्हणून भावी पिढीने शेतीकडे एक व्यवसाय म्हणून बघावे कमी उत्पादनात जास्त पीक कसे घेता येईल त्यात जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल आपण घेतलेली पिके एक्सपोर्ट करून त्यांना चांगला भाव कसा मिळवता येईल वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्नॉलॉजी त्यांनी शिकून घेतल्या पाहिजे आणि आधुनिक पद्धतीने शेतीचा विचार केला पाहिजे